हां पंजाब रेस्टॉरंटमधून बोलत आहे का हां मला जेवणाचं ऑर्डर करायचा होता

नाही लग्न आहे आमच्याकडे तर हजार लोकांचा स्वैंपाक सांगायचा होता नाही नाही आम्हाला प्रेट प्रमाणे नको आम्हाला ऑलरेडी स्वैंपाक असा पाहिजे होता तर किती येइ हजार लोकांचा किती खर्च येणार हो का थोडं कमी करा ना काही डिस्कौंट वगैरे कारण आम्ही पहिल्यांदाच तुम्हाला सांगत आहोत जेवणाचं जर चांगलं वाटलं तर आम्ही परत तुम्हाला जेवण सांगू थोडं डिस्कौंट करा दादा आणि जेवणामध्ये एकदम परफेक्ट सगळं पाहिजे किती मेनू असतात किती मेन अच्छा अच्छा बरं बरं बरं हां ठीक आहे ना पण जेवणं जेवणामधे एकदम टेस्टी पाहिजे की दी दुसऱ्यांनी आम्हाला चांगलं जेवण मिळालं असं बोललेलं पाहिजे ना की परत आम्ही तुम्हाला पण आर्डर देऊ परत म्हणून तुम्ही आम्हाला थोडं डिस्कौंट द्या म्हणजे बरं राहील हो की नाही ओके ओके ठीक आहे ना बरं बरं चालेल चालेल हां हां हां ठीक आहे